आमच्या घरी लोखंडाच्या खुर्च्या होत्या त्या फार वर्षापूर्वी घेतल्यामुळं त्याला लागून त्याचे पाय असे कमी कमी होत चालले होते त्याकरता आम्ही त्या बदलून नवीन घेण्याचा विचार केला त्याकरता आम्ही नवीन आता प्लास्टिकच्या खुर्च्या जरा आकर्षक दिसतात म्हणून आम्ही प्लास्टिकच्या ज्या ठिकाणी कुश खुर्च्या मिळतात त्या दुकानात गेलो तिथं आम्हाला त्या बरेचशे कॉलिटीज दाखविल्या त्यातल्या एक क्वालिटी त्यांनी चांगली आहे म्हणून आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्या खुर्च्या बघून घेतल्या सर्वसाधारण एक अर्धा एक डझन आम्ही खुर्च्या घेतल्या त्याचा रंगही चांगला होता त्या म्हणजे त्या ज्या वेळेला आम्ही घेतल्या त्या वेळेला ते चांगल्या दिसल्या नंतर आणि त्यांनी क गॅरंटी दिली की या व चांगल्या प्रकारे आहेत चांगल्या कंपनीच्या आहेत रंग चांगला आहे रंग जाणार नाही तर त्या मी त्या खुर्च्या घरी घेऊन गेलो घरी घेऊन गेल्यानंतर वापरात आल्यानंतर काही दिवसानं म्हणजे आठ पंधरा दिवसानंतर त्या कुठे क क्रॅक जायला लागला पण बा जरा जाड माणूस जर त्या खुर्चीवर बसला तर त्या खुर्च्याचे चारी पाय चारी बाजूला होऊ लागले पण या उन्हामुळं किंवा य वातावरणामुळं त्याचा रंग फिकट होऊ लागला त्यामुळं त्या मग वापरायला नकोशा वाटायला लागल्या आणि त्याचे त्याग त्यांनी सं तोंडी गॅ सांगितलेली गॅरंटी त्याच्या अगोदरच ह्या प्रकार दिसल्यामुळं आम्ही त्या दुकानदाराकडे गेलो आणि दुकानदाराला त्या सर्व परिस्थिती सांगून प्रत्यक्ष त्या खुर्च्या दाखवल्या परंतु आता त्यांचा ते व्यापारच असल्यामुळं त्यांनी जास्ती काय आंगाला लावून घेतलं नाही आणि त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त टोलवाटोलवीच लावली तर ह्या खुर्च्या आम्हाला काय बदलून देता येणार नाही का आम्हाला बदलता येणार नाही त तर ह्या तुम्ही त्यापेक्षा नवीन दुसऱ्या चांगल्या कंपनीच्या महागड्या घ्या असं त्याने आम्हाला सुचवलं आणि त्या त्यानंतर आमच्या लक्षात आलं की असा बिगर ब्रँडेड खुर्च्या घेणं चुकीचं आहे तेव्हा चांगल्या कंपनीच्या म त्याच्यावर शिक्का असणारा ह्याच्याच खुर्च्या घ्याव्या असं आमच्या लक्षात आलं आणि एक चांगला अनुभव आला की कुठलाही वस्तू घेताना चांगला बघून किंवा कंपनीची खात्री करून घेतली पाहिजे ही एक लक्षात आलं